पोहोण्याच्या भेटीसाठी किंवा स्पर्धापूर्वी मी अनेक शर्यतीत भाग घेतलेला आहे तो माझा शौक आणि छंद आहे आणि व्यावसायिक स्पर्धेत भाग पण घेतला आहे